मच्छीमाऱ्यांची फेरी सध्या सकाळी मासे सकाळी सहा वाजता बाजार भरला जातो त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता बाजार भरला जातो तसेच ब बघायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे वि ते विविधचे मासे मेलं जाते जसं की बांगडा सुरमई पापलेट हलवा ताम ताम दांडोशा तसेच बघायला शि श्रींमध्ये बघायला कोळी बघायला गेलं तर चालू कोलंबी पांढरी कोलंबी या वेगवेगळ्या प्रकारचे मासे मेले जातात तसेच सकाळी सहा वाजता व संध्याकाळी सहा वाजता असे दोन प्रकार दोन वेळेस मासेमारी मार्केटमध्ये मार्केटमध्ये मासे विकले जातात